हॅलो सुमा हो हो हाव्वायू ओके ओके ओके आम फाईन आय ॲम फाईन हां हां हां आणि कसा झाला प्रवास कसा झाला तुझा बर बर बर बरेच लोक गेले होतात वाटत तुम्ही हां हां हां हां दोन गाड्या गेल्या होत्या हां मोठ्या होत्या का मोठ्या होत्या हां बरं बरं बरं बरं बरं बरं बरं छान आहे मला माहितीच आहे आळंदी छान आहे ते मी गेली आहे एक दोनदा हां पण बरीच वर्ष झाली त्याला मला वाटतं आणि आता तू नुकतीच जाऊन आली आहेस ना हो हो हो त्यामुळे म्हटलं पुन्हा एकदा आपल्याला जायचं आहे तर तुलाच विचारावं हां हां नाही नाही नाही नाही नाही नाही आमची गाडी नाही घेऊन जाणार आहे ग म्हणून तर तुला फोन केला म्हटलं तुझं काय अनुभव आहे तुला विचारावं हां हां बर बर बर कसं कसं काय काय ड्रायविंग कसं होतं कोण होतं ते हां नंबर वगैरे आहे का तुझ्याकडे बर बर बर कसं ड्रायविंग कसं होतं हां हां गाडी छान होती का बरं बरं बरं बरं बरं बरं व्यसनी वगैरे नाही ना कारण ते नको वाटतं गं प्रवासात हं हं बरं बरं बरं बरं छान आणि बोलायला वगैरे चांगले आहेत का ते नाही नाही असं नाही गं गप्पा नाही मारणार त्याच्याबरोबर मी ते बरोबर आहे तू म्हणतेस ते मी कोणाशी गप्पा मारू शकते पण ड्रायविंग करणाऱ्या बरोबर नाही मारत इतकं इतकंही नाही आहे माझं गप्पांचं पण मला असं आवडतं आपलं बोलायला आवडतं म्हणून तुला विचारलं आणि दुसरं सांगू का ते कानात ते घालून बसतात ग आणि तसं केलं तर ते मला नको वाटतं बाई आवडाय आवडत नाही मला यंत्राबरोबरच चालल्यासारखं वाटतं छान माणसाबरोबर चाललं आहे असं वाटलं पाहिजे की नाही हां हां आणि सजग आहे ड्रायव्हर असं वाटतं आपल्याला कळतं जरा सुरक्षित वाटतं ग हं हं नाही नाही नाही नाही मी आणि माझी छोटी मुलगी आम्ही दोघीच जाणार आहे हं हं हं हं बरं नक्की नक्की म्हणत आहेस ना सुरक्षित आहे ना व्यवस्थित नेऊन आम्हाला आणतील ना हां चालेल ना काहीच हरकत नाही अगदी अजिबात हरकत नाही हां हां हां चालेल चालेल चालेल तू मला माहिती कळव नंबर पण कळव हं आणि जाऊन येईन मी मग त्यांना आधी संपर्क करते त्यांना वेळ आहे का पाहते आणि मग बुक करून टाकते चालेल ना हं हं आणि कळवते की तुला ते ठरलं आमचं की कळवते आता तुझा इतका न जवळचाच कालपरवाचाच अनुभव आहे म्हटल्यावर करायला काही हरकत नाही नाही का हो हो हो हो हो मलासुद्धा ग आता वयामुळे काय झालं आहे की स्वतःचीसुद्धा काळजी वाटते ना कुठे काय झालं कुठे काय झालं तर काय म्हणून आपलं सगळ्याची चौकशा केलेल्या बऱ्या आणि स्वभाव पुन्हा आहेच की नाही का होय होय होय होय हं येईन जाऊन येईन हं आणि कळवीन तुला बरं का हां हां थँक्यू थँक्यू व्हेरी मच नाही गं मैत्रीण असलं म्हणून काय झालं एक पद्धत हां ओके ओके बाय बाय